हो नक्कीच सांगेन घराच्या स्वयंपाकासाठी एल पी जी सिलेंडर वापरताना पुढील सुरक्षा सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी जसं की सिलेंडर नेहमीच अपराईट म्हणजेच सरळ उभा ठेवा रब्बर ट्यूब चांगल्या प्रतीची आणि अखंड असावी दर काही महिन्याची महिन्यांनी तपासणी करावी गॅस वापरताना खिडक्या दरवाजे उघडे ठेवा म्हणजे हवा खेळती राहते सिलेंडरचे रेग्युलेटर आणि वॉल्ट नीट बंद आहे का ते प्रत्येक वेळी तपासा सिलेंडर खूप उष्ण किंवा जळत्या वस्तूजवळ ठेवू नका आग लागल्यास पाणी टाकू नका तर ओल्या कपड्याने झाकण्याचा प्रयत्न करा आणि त्वरित अग्निश अग्निशमन दलाला कळवा गॅस लीक होतो होत आहे आहे की नाही ह्याची खात्री करा गंंध आला तर त्वरीत गॅस बंद करा